हल्ली दळणवळणाच्या आणि संवाद साधण्याच्या आधुनिक साधनांच्या सहाय्याने जग अगदी जवळ आले आहे अगदी लांबवरच्या देशाशीही आपल्याला संपर्क स्थापित करता येऊ शकतो प्रत्येक देशाने त्यांच्या पारंपारिक कला त्यांची प्राचीन संस्कृती जतन केलेली असते ती आपण त्यांच्यापासून कितीही लांब बसलो तरी माहीत करून घेऊ शकतो त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान फार उपयोगी पडते गुगल यूट्यूब विकिपीडिया यासारखे संकेतस्थळे आज आपल्यासाठी उपलब्ध झाली आहेत तसेच सर्व देशांकडे त्यांच्या कलेविषयी ज्ञानाविषयी संस्कृतीविषयी त्यांनी लावलेले वैज्ञानिक शोध याविषयी असंख्य पुस्तके लिहिली गेली असतात किंवा आजही लिहिली जात आहेत त्यांचा उपयोग त्यांना स्वतःला व इतर देशातील लोकांना पण होऊ शकतो अशा उपलब्ध पुस्तकांचा वापर करूनच गुगल यूट्यूब व विकिपीडिया यासारख्या संकेतस्थळांची निर्मिती झाली आहे त्यामुळे कला ज्ञान विज्ञान यांच्या आदानप्रदानात लेखनाची व पुस्तकांची भूमिका फार महत्त्वाची असते व आहे असे मला वाटते